आपण बघतोय की भारतामध्ये तंत्रज्ञान असेल शिक्षण असेल मनोरंजन व्यापार वाहतूक या सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल होत आहे आता बदल जेव्हा होतो तेव्हा या बदलाचे जनक कोणीतरी असतात तर जेव्हा आपण म्हणतो की वाहतूकक्षेत्रामध्ये खूप बदल होत आहेत तर याचं खूप सारं श्रेय आत्ताचे जे भारत सरकारमधले मंत्री आहेत नितीनजी गडकरी विदर्भातले आहेत महाराष्ट्रातले आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीनं रोडवेज हायवेज बनवलेले आहेत त्यामुळे वाहतूक क्षेंत्रा क्षेत्रामध्ये एक प्रकारे क्रांतीच झाली असं म्हणता येईल त्याच्यानंतर जर आपण म्हटलं की शिक्षणक्षेत्रामध्ये सध्या भारत सरकारनं ज्या पद्धतीनं न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे ज्या अंतर्गत आपण बघू शकतो की इंटिग्रेटेड सुद्धा मुलं शिकू शकतात म्हणजे एखाद्या मुलाला जर वाटलं की आफ्टर टेन्थ त्याला सायन्समध्ये पूर्णपणे सजे सगळे विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो त्याला ते नाही घ्यायचं आहे आणि त्याला फिजिक्स करायचं आहे केमिस्ट्री करायचं आहे पण त्याला बायोलॉजी न करता त्याला एखादा आर्ट्समधला विषय हवा असेल तर तो त्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि एक म्हणजे एक दोन विषय सायन्स फील्डमधले घेऊ शकतो आणि ॲट द सेम टाइम तो अकरावी बारावी करताना आर्ट्समधला सुद्धा एखादा विषय घेऊ शकतो अशा प्रकारच्या नव्या नव्या पॉलिसीज त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या एक्झाम्स या सगळ्यामध्ये जो बदल झालेला आहे हा जो बदल केला गेला आहे यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारला याचा आपण नक्कीच क्रेडीट द्यायला पाहिजे त्याच्यानंतर शिक्षण के क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत ह्याच्यामध्ये नक्कीच आत्ताच्या ज्या बॉलिवूडमध्ये ज्या मूवीज यायला लागलेल्या आहेत ह्याचा एक ट्रेंड बदलत चाललेला आहे पूर्वी मनोरंजनक्षेत्रामध्ये ज्या मूव ज्या चित्र जे चित्रपट यायचे त्या चित्रपटांमधल्या ज्या नायिका असायच्या त्या नायिकांचा जो रोल असायचा तो फक्त एखाद्या बाहुलीप्रमाणं असायचा किंवा एखाद्या नर्तकीप्रमाणं असायचा तिचं अस्तित्व हे काही फार नव्हतं पण आता स्त्रीवादी भूमिका ही या चित्रपटांमध्ये यायला लागलेल्या आहेत तर याचं कुठे ना कुठेतरी श्रेय हे कंगना रनौत असेल किंवा विद्या बालन असेल तर यासारख्या अभिनेत्रींना द्यावं लागेल कारण कंगना रनौतनं ज्या पद्धतीनं स्त्रीवादी भूमिका करण्यासाठी विचार मांडले त्याच्यानंतर बॉलिवूडमध्ये होत असणाऱ्या वंशवाद म्हणजेच नेपोटिजमबद्दल ज्या पद्धतीने आवाज उठवला या सगळ्यामुळं झालं काय की स्त्रीवादी भूमिका या बॉलिवूडमध्ये किंवा या मनोरंजनक्षेत्रामध्ये यायला सुरुवात झाली त्यामुळे नक्कीच ह्या ज्या काही ठराविक अभिनेत्री आहेत या या बदल करणाऱ्या आहेत या या क्षेत्रामध्ये परिवर्तन आणणाऱ्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल तंत्रज्ञान असेल व्यापार असेल या सगळ्याच क्षेत्रामध्ये आजकाल बदल होत आहे व्यापारामध्ये जर आपण बघितलं तर अंबानींसारखे अदानींसारखे जे मोठे मोठे उद्योजक आहेत ज्या पद्धतीनं त्यांनी या व्यापारक्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे ते खरंच वाखणण्याजोगं आहे व्यापारक्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं ह्या दोन्ही उद्योजकांनी रोजगार निर्माण केला ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोक आले आणि या लोकांना सुद्धा त्यांनी रोजगार निर्मू निर्माण करून दिला हा खरंच वाखाणण्याजोगा आहे अशा पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये खूप सारा बदल झाला आहे आणि यामुळं आपल्या लोकांच्या म्हणजे नॉर्मल जे सिटीजन्स आहेत भारताचे नागरिक आहेत यांच्यामध्ये सुद्धा बदल होत गेलेले आहेत जसं आपण बघितलं की मनोरंजनक्षेत्रामध्ये चित्रपटांमध्ये स्त्रीवादी भूमिका आल्यामुळं जी पुरुष की सत्ताक आपली समाजव्यवस्था आहे त्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे तरी स्त्रीचं थोडंफार का होईन अस्तित्व निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर वाहतूक क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्यामुळं पर्यटनाला खूप साऱ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आपलं आता जर एखाद्या लांब ठिकाणी जायचं असेल तर पहिल्यांदा माणूस खूप घाबरायचा पण आता ज्या पद्धतीनं पर्यटनक्षेत्रामध्ये विकास होत चाललेला आहे त्यामुळे लोक आजकाल धाडस करत आहेत की आणि राज्य बदलून दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा पर्यटनाला जाण्यासाठी ते उत्सुक आहेत तर अशा प्रकारे खरंच या सगळ्या क्षेत्रांमध्ये बदल होतो आहे आणि या जसा या क्षेत्रांमध्ये या मोठ्यामोठ्या नेत्यांमुळे उद्योगपतींमुळे अभिनेत्रींमुळे हा जो बदल होतो आहे त्यामुळे आपल्याही आयुष्यामध्ये बदल घडतो आहे आणि हा जो बदल आहे तो खरंच एक प्रकारे क्रांती आणणारा आहे आणि फक्त क्रांतीच नाही तर आपल्या आयुष्याला एक नवी दिशा आणि वेग प्राप्त करून देणार आहे